एक एक दोन हजार पाच दोन सात दोन हजार दहा अकरा अकरा एकोणिसशे चौऱ्याहत्तर दोन दोन एकोणिसशे पंच्याण्णव तीन चार एकोणिसशे त्र्याण्णव